नवीन पिढीमध्ये सध्या मोबाईल हा सर्वात मोठा जो पार्ट आहे नुकसान करत आहे की जुन्या पिढीचे रीतिरिवाज जे आपण म्हणजे जुन्या काळात कसं लोकं एक पत्र वगैरे लिहून एकमेकांना संवाद साधत होते पण आताच्या काळात जे यंग जनरेशन आहे त्यांना मोबाईल हा निघाल्यामुळे ते त्यांच्यातली जी एक जी ॲटॅचमेंट आहे ती दूर होत चाललेली आहे कारण की आता अमोर समोरासमोर बोलणं हे शक शक्यच नाही होतंय कारण की एकतर काळाची गरज म्हणजे लोकं कामात गुंतलेले आहेत त्याच्यामुळं जी जुनी पिढी जशी एकमेकाच्या घरी त्योहार सणाला जात होती तसे आता जायचं काही कारणच राही कारण की मोबाईल हा सर्वात मोठा डिसअँडज डिसॲडव्हान्टेज म्हणून समोर आलेला आहे कारण की त्या मोबाईलमुळं लोकाचे एकमेकातले जे संबंध आहे तेही खराब होत आहेत जास्त वापर मोबाईलचा करणं हे यंग जनरेशन पिढी करत आहे त्यानंतर आपली जी संस्कृती आहे जे आपण स काळा न काळात जपत आलेलो आहो तेही आता काही कालांतराने त्योहार वगैरे हे सण साजरं करणं हे आपलं पिढी अशी विसरत विसरत भुलत भुलत समोर आता कमी कमी होत आहे त्यानंतर आपले खाद्यपदार्थ झाले हे जे स जे मागची पिढी जे समोरच्या पिढीला पोहोचवते चांगल्या चांगल्या डिशेस वगैरे हे आता कमी झालेलं आहे भरपूर प्रमाणात आणि काही जे जुने लोकं आहेत ते आता काही जपतही आहेत आणि आपल्याला त्यांचे जे चांगले पॉईंट शिवाय तेही सांगत आहेत त्याच्यामुळं आपल्यालाही हेल्प भेटत आहे त्यांचे त्यांच्या जीवनाच्या आधारे आपलं जीवन जगणं हे त्यांचे म्हणजे चांगले वाईट जे क्षण आहे ते आपण ऐकतो आपल्या कानावर पडते तर ते आपण त्याच्याशी आपण रिलेट करतो म्हणजे